साप चावणे किंवा कीटकाचं डंख ही गोष्ट खेड्यागावात बहुतेक वेळा घडते म्हणूनच अशा प्राण्यांच्या चावेपासून सुरक्षित राहण्यासाठी आपल्याला काही लक्ष गोष्टी लक्षात ठेवा ठेवायला पाहिजे सगळ्यात आधी म्हणजे रात्री झोपताना आजूबाजूला झाड झुडपं गवत असलेली जागा टाळावे कारण अशा ठिकाणी साप विंचू हे लपलेले असू शकतात आनि दुसरं म्हणजे रात्री जर बाहेर कुठं जायचं असेल तर टॉर्च घेऊनच जावे अंधारात काही दिसत नाही आणि त्या आणि त्यामुळे जीवाचा धोका असतो आणि तिसरं म्हणजे झोपायच्या आधी बिछाना चादर नीट झाडून घ्यावे बऱ्याच वेळा विंचूवगैरे चादरीखाली हे लपलेले असतात व चावण्याचा धोका असतो आणि महत्त्वाच म्हणजे म्हणजे आपण शेतीकाम करतानापण काळजी घ्यावी हातात हातमोजे पायात बुटं असावेत कोरडं गवत फाटके दगड उचलताना सतर्क राहायला ला ला लागते तिथं साप असू शकतो आणि जर साप चावला तर घाबरून नाही जायचं आनि माणसाला शांत झोपवून ठेवावं आणि शक्य शक्य तितक्या लवकर हॉस्पिटलमध्ये नेऊन त्याचा उपचार करावा झाडपाला किंवा घरगुती उपाय न करता डॉक्टरकडेच न्यायला पाहिजे